अकोला जिल्ह्याचे हवामान हे खूपच गरम आहे इथे खूप तीव्र उन्हाळा पडतो आणि इथले जे ऋतू आहेत या तिन्ही ऋतूमध्ये आजकाल खूपच बदल झालेले आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये थोडं ऊन तापल्यासारखं गर्मीसारखं होते आणि पावसाळ्यामध्ये इथे हिवाळा आल्यासारखं जाणीव होते असा परिणाम या वातावरणामध्ये या हवामानामध्ये आपल्याला जाणवत आहे